मला मेहंदी काढायला फार आवडते मग मी मेहंदी क्लास लावला मला क्लासमध्ये मॅमनी वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी डिझाइन्स काढायला शिकवल्या अरबिक मेहंदी चेन मेहंदी डिझाइन दुल्हन मेहंदी फॅन्सी मेहंदी एक्सेट्रा अशा प्रकारच्या मेहंदी डिझाईन काढायला शिकवाय शिकवल्या मेहंदी कोन बनवायला शिकवला मेहंदी लावायला सर्वांनाच आवडतं काहींना ब्राईड मेहंदी काढायला फारचं आवडते मुलींना लग्नांमध्ये मेहंदी आवडायला काढायला फारच आवडते चेन डिजाईन आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ही मेहंदी खूप ष्टाईलिश अँड युनिक वाटती ही मेहंदी डिझाईन आपण समोरच्या हातावर आणि बॅक हॅन्डला पण लावू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मेहंदी दहा मिनिट लावली जाते या टाईपचा मेहंदी न्यू जनरेशनला कार आवडते